आमच्या परिसरामध्ये खातला देवीचं सुंदर मंदिर आहे आणि तिचं एक भरपूर प्राचीन अशी एक कथा आहे त्या त्या मंदिरावर काय आहे छतच नाही आहे छत बसत नाही म्हणजे आपण जरी लावला किती स किती जरी भक्तांनी ठरवलं की आपण ह्या देवीच्या मंदिरावर छत बसवायचं तरी तो दुसरे दिवशी उडून जातो असा एक मनोरंजक किस्सा आहे